माझा आवडता खेळाडू आहे सचिन तेंदुलकर सचिन तेंदुलकरबद्दल सांगायचं झालं तर क्रिकेटचा देव ज्याला समजलं जातं गॉड ऑफ क्रिकेट असं म्हणून ज्याला गणलं जातं तो तेंडुलकर तेंडुलकर आपल्या महाराष्ट्रामदून एक खेळाडू आहे ज्याने वयाच्या सोळाव्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं पदार्पणाची मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती तो आउट झाला मात्र दुसऱ्या मॅच ज्या ठिकाणी पाकिस्तानसारखे भेदक गोलंदाज होते मग अब्दुल कादीर असेल किंवा इम्रान खान असेल ह्या गोलंदाजीचे त्यानी चिथडे उडवले अक्षरशः त्यांची गोलंदाजी ठेचून काढली नक्कीच आपण त्या वेळी आपण पाहिलं तर सर्व जण त्याला हसत होते हा काय सोळा वर्षाचा पोरगा आम्हाला आमच्यासमोर खेळणार आहे परंतु ज्या वेळी त्याची बॅट तळपली तेव्हा त्यांना कळलं की सचिन तें तेंडुलकर काय चीज आहे त्यानंतर आपण शोएब शोएब अक्तर बद्दल बोलू या शोएब अक्तर एकदा तेंडुलकरविषयी खूप स्लेजिंग करायचा खूप वक्तव्य करायचा मात्र त्या ठिकाणी तेंदुलकरने त्याला शाब्दिक उत्तर नेता न देता त्यानी त्याच्या बॅटने त्याला उत्तर दिलं आणि शोएब अक्तर शेवटी सोय शोएब अख्तरनी कबूल केलं की नाही क्रिकेटचा गॉड म्हणून ज्याला गणलं जातं तो तेंडुलकरच आहे वन मॅन शो म्हणून ज्याला गणलं जातं की क्रिकेटचा एकमेव भगवान जो आहे तो तेंडुलकर आहे